आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये भाज्या आणि फळांचा यांचा उपयोग खूप प्रमाणामध्ये केला जातो त्यासाठी आपण घरेलू उपयोगामध्ये आपल्या घरेलू बागायती शेती करून आपण त्यामध्ये भाज्या आणि फळांची झाडे लावून आपण झाडे लावून त्यांना मोठे करतो यासाठी आपण कंपोस्ट कर घरच्या घरी जो आपल्या घरातील उपयोगी वेस्टेज जो भाजीपाला कांद्याची साल केळाची साल कडूलिंबाचा पाला याची साठवण करून पालापाचोळा जमा करून त्याचं खत तयार करून ते झाडांना भाज्यांच्या मुळामध्ये ते कंमप कंपोस्ट खत तयार करून त्या झाडाच्या मुळाशी टाकून झाडांची चांगल्या प्रकाराने वाढ होत असते त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळे खायला मिळते ते बाहेरील जी जी रासायनिक खते वापरून जी बागायती शेती केली जाते त्यांच्यापेक्षा घरेलू घरा घ घरेलू उपयोगातून ज्या वेस्टेज अस ते त्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे खत घरच्या घरी तयार करू शकतो आणि मी आपल्या घरातील भाज्या आणि फळांच्या झाडांची लागवड चांगल्या प्रकारे करू शकतो हे सगळे नवीन तंत्रे आपण घरच्या घरी वापरून झाडे फळ झाडे वाढवू शकतो